हेलो नमस्कार नमस्कार सर मला ते थालीपीठबद्दल माहिती पाहिजे होती तुमचं हॉटेल कुठयं सर रे रे रेस्टॉ रेस्टॉरंट कुठयं तुमचं अच्छा ठीकय आनि किती वेळ टायमिंग कितीय सर तुमचं ठीकय ठीकय अन आम्ही तुमच्या थालीपीठची खूप माहिती ऐकलेली ए फेमस डिश आहे तुमच्याकडे आनि खूप टेस्टी ए

हो हो सर सर किती प्राइजय त्याची काय प्लेट ए वन फोर्टी फोर बर बर चा अनलिमिटेड आहे की असं लिमिटेडए म्हंजे पोट भरून खा की असं आणखीन लागलं तर मंग ऑर्डर करता येईल

कारागीर वगरे तुमचे तिथलेच आहेत की बाहेर गावहून आणलेले म्हणजे प्रॉपर बनवणारे

चोवीस तास सेवा असल्यामुळे समजा तुम्ही मुक्काम केला जाईल

बर बर म आमी इकडं आकोल्याला राहतो तरी किती त किती वेळ लागणार सर तुमच्या इथं समजा किती किलोमीटर इथनं तरी साधारण अच्छा होव का बर बर म्हंजे समजायचं मार्गे यायला लागेल हाय ना सर बर बर चोवीस तास तर आहेच तुमचं अन थालीपीठ समजा तुम्ही काय बनवून ठेवता की ते आल्यानंतर बनवता बर बर ठीकय ठीकय सर येतो ठीकय धन्यवाद होव होव फॅमिली ए ठीके ठीके धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद म्हटलं